हॅलो हॅलो हां बोलीये नं

हां हां हो मी स्कीनचे डॉक्टर आहे बोला ना हां बोला

ओके ओके हे बघा फोड येण्याचं कारण काय असतं ना तुमचं म्हणजे आहार असेल तुम्ही तेलकट वगैरे पदार्थ ना खूप आहेत पिष्टमय पदार्थ आहे तेलकट पदार्थ खूप आहेत ना त्याच्यामुळे तुमच्या फोड येतात चेहऱ्यावर ठीक आहे ना हां त्याच्यामुळे ह्या हार्मोन ईम्बॅलन्स त्याच्यात भरपूर होतो त्याच्यामुळे त्या फोड येतात अँड टॅनिंग ते उन्हात वगैरे तुम्ही वगैरे जातात ना त्याच्यामुळे ते उन्हाच्या याने होतं ते टॅनिंगसाठी तर मी क्रीम सजेस्ट करते तुम्ही आयुर्वेदिक क्रीम आहे पतंजलीची एस पी एफ थर्टीवाली ती क्रीम तुम्ही जे स म्हणजे कधी उन्हात गेले की तीच क्रीम ॲप अप्लाय करून जात जा आणि फोड वगैरे येतात तर तुम्ही थोडंसं तेलकट पदार्थ कमी करा आणि म्हणजे थोडंसं चांगलं बॅलन्स डाएट घ्या जेणेकरून तुमचं म्हणजे जेवण वगैरे ठीक होईल ठीक आहे ना म्हणजे ते फोड वगैरे तर म्हणजे ते वि हां तुमचं आतून जेव्हा तुम्ही नीट असाल ना तेव्हा तुमच्या स्कीनवरती दिसून येतं ठीक आहे ना ठीक आहे चालेल चालेल स हॅलो हां बोला ना काय हां

सर हे बघा प्रोटीन वगैरे असं नाही प्रोटीन म्हणजे चेक केलं की प्रोटीन म्हणजे सई चांगलं आहे एक पाण्याचा इंटेक चांगला ठेवा जेणेकरून तुमचा फ्लश आऊट होऊन जाईल सगळं काही म्हणजे ब जे जेव्हां आतमधली घाण असते नं ती फ्लश आऊट होण्यासाठी पाणी हे खूप चांगलं असतं त्याच्याजागी तुम्ही सकाळी सकाळी तुम्ही लिंबूपाणी वगैरे घ्या लिंबू गरम पाण्यात कोमट पाण्यात

ओके ओके चालेल हे बघा प ते चांगलं कंझ्युम करा पण तेलकट पदार्थ पोये पहिले तर बंद करा बाहेरचं खाणं टाळा जेणेकरून तुमच्या स्कीनवर ते सगळं दिसून येणार नाही तुमची स्कीन ना एकदम पर्फेक्ट होईल बघा तुम्ही फक्त ते जंक फूड सोडा हे कोणीही तुम्हाला सजेस्ट करेल नाही नाही नाही तर हे बघा नाही नाही हे बघा थोडंसे थोडं आपण हे बघा स्वतःसाठी थोडासा कंट्रोल करणं गरजेचं असतं सो आम्हालाही माहिती आहे की भ ब्राहा बाहेर राहणाऱ्याला तर स्पेशली बाहेर जे जास्त करून जे बाहेर टाईम स्पेंड करतात त्यांच्यासाठी तर ते आज तुम्ही बाहेरचं खाणं तर ते होऊनच जातं ते येऊन जातं पण ठीक आहे चालेल पण हे बघा पण थोडंसं कंट्रोल करा जेणेकरून नाही का तुम्ही तेलकट पदार्थ जंक फूड टाळा जेणेकरून आहे ना तुमची स्कीनवर ते सगळं दिसून येणार नाही ठीक आहे ना आणि कसं थोडंसं म्हणजे एक उद्या परवा येऊ शकता तुम्ही हॅलो हो हो चालेल थँक